पाच स्टेटची जर नावं सांगायची झाली तर पहिला महाराष्ट्र दुसरा आंध्र प्रदेश तिसरा मध्य प्रदेश चौथा केरळ आणि पाचवा उत्तर प्रदेश अशी आपल्याला पाच स्टेटची नावं सांगता येतील